मला जे आठवते एक दिवस मी बाईक घेऊन नोकरीला गेलो होतो चुकून लायसन घरी राहिलं होतं तर तिथं मला अडीचशे रुपये फाईन मिळाला होता जसा अडीचशे रुपये फाईन मिळाला होता मी लगेच दुसऱ्या दिवशी डोक्यामध्ये फिट करून टाकलं की सगळे कागद आपण काही बाईकपाशी आपल्याजवळ ठेवणं गरजेचे आहे म्हणून सगळ्यात पहिलं लायसन गाडीची इन्शुरन्स गाडीची हेडलाईट गाडीचे जेवढे डोक्युमेंट असतील तेवढे सगळे कागदपत्रे मी सोबत ठेवतो आणि कागद सोबत ठेवल्यावरच मी बाईकनं पुणे शहरामध्ये किंवा कुठंतरी प्रवास करतो कारण तो दिवस मला आजही आठवतो ज्या दिवशी मला अडीचशे रुपये फाईन पडला होता म्हणून मी माझी एक काळजी घेतो आणि काळजीपूर्वक सगळे डोक्युमेंट माझ्याच जवळच ठेवतो